येतो आहे आवाज हॅलो हॅलो हॅलो हां नमस्ते मला माझ्या एका मित्राकडून तुमचा नंबर मिळालेला आणि त्या बोला की सावंतवाडीमध्ये तुम्हाला टुरिस्ट तुम्ही टुरिजमध्ये सगळं माहिती आहे म्हणून तुमा तुमच्याकडे माहिती आहे तर मला काही दिवसात माझ्या मित्रांसोबत यायचं आहे सावंतवाडी हां आणि मला जवळच्या काही पर्यटनस्थळांविषयी आपल्याकडून माहिती हवी आहे कोणकोणती पर्यटनस्थळं सावंतवाडीच्या जवळ आहेत आणि तिथपर्यंत मला जाण्यासाठी वाहनं वगैरे सगळं जायची चौकशी करायची आहे तर तुम्ही देऊ शकतात का अशी माहिती आम्हाला अच्छा अच्छा

अरे हां

हां हां हां

ठीक आहे बरं बरं हां हां हां ओके हां हां हा अशी जवळपास राहण्यासाठी कोणती सोयी आहे का

हां अच्छा आणि अच्छा आंबोलीमध्ये स्थळ आहे ना आंबोलीत तर मी त्याच ठिकाणी राहू शकतो का कुठे त्याचा सगळ्या साठी दिवसभर खुद्द आंबोलीमध्ये हां हां हां हां अच्छा अच्छा ठीक आहे मग आपण आलो की भेटूया मग सर हो हो हो चालेल ओके ओके अच्छा थँक्यू